मी काही दिवसापूर्वी महालक्ष्मी साडी सेंटरमधनं साड्या आणलेल्या ॲक्च्युअली पाच साड्या घेतल्या होत्या मी तेव्हा आणि त्या खूप छान निघाल्या त्याची क्वालिटी एवढी चांगली आहे त्या साड्यांची आणि एवढ्या सुंदर म्हणजे एकदम मुलायम आहे घातल्यावर एकदम असं सॉफ्ट वाटतं आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने खूप चांगल्या आहेत त्या साड्या परत त्याचा कलरसुद्धा गेलेला नाही आणि एवढं म्हणजे ॲट्रॅक्टीव्ह दिसतं ती साडी घातल्यावर खूप छान असं फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसतं मला तर एवढी साडी आवडलेल्या आहेत त्या की खूपच जास्त तर अशा प्रकारच्या अजून जास्त साड्या मिळाल्या ना तर मी परत पर्चेस करेल घेईल तिथनं